हॅलो हॅलो हो हो कोणाशी काम होतं तुम्हाला अच्छा अच्छा हां बोला बोला प्रिन्सिपलच बोलते आहे मी

अच्छा अच्छा हां तुमचं किती स्कोर किती आहे सी ई टीचा स्कोर किती आहे सी ई टी मध्ये आणि ट्वेलचा स्कोर किती आहे अच्छा अच्छा हां हां मिळून जाईल मिळून जाईल काही प्रॉब्लेम तर नाही आहे तसा इलेक्ट्रिकलमध्ये फॉम वगैरे कलेक्ट केला प्रॉस्पेक्टस पाहिला का तुम्ही आमच्या कॉलेजचा अच्छा अच्छा हां हां हां हां मिळेल मिळेल अॅडमिशन आमचं कॉलेज आहेच चांगलं प्रश्नच नाही इलेक्ट्रिकलमध्ये तर खूपच छान फॅसिलिटीज आम्ही प्रॅक्टिकल बेस एज्युकेशन देतो सगळं प्रॅक्टिकलमध्येच घेतो मॅक्झीमम आम्ही प्रयत्न करतो आपल्या मुलांना जितकं काही देता येईल तेवढं देतो आणि लेक्चरर्स पण खूप चांगले आहे आमच्या इथले काही तर एम टेक वगैरे झाले पी एच डी झालेले लेक्चरर्स आहे एच ओ डी जे आहे ते पी एच डी इन इलेक्ट्रिक इलेक्ट्रीकल्स आहे तो आमच्या कॉलेजमध्ये तुम्ही घेऊ शकता अॅडमिशन प्रॉस्पेक्टस तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळून जाईल प्रॉस्पेक्ट पाहून घ्या ऑनलाईन पण तुम्ही फॉम भरू शकता आणि नंबर जो पी आर ओचा नंबर असेल त्या नंबरवर कॉल करा तिथे वेबसाईटवर तुम्हाला पी आरचा नंबर मिळून जाईल आणि बाकी काही फर्दर एन्क्वायरीज् असेल तर मलाही कॉल केलं तर चालेल असं काही नाही चालते कॉल केला तरी आणि अजून काही विचारायचं असेल तर विचारूच शकता हां फीज आमची स्टार्ट होते सिक्टी थाऊजनपासून बाकी मग तुमची कॅटेगरी वगैरे काय आहे त्याच्यावर डिपेंड करेल कॅटेगरुर् हो हो हो आहे आहे आहे स्कॉलरशिप आहे तुम्हाला तुम्हाला आय थिंग स्टार्टिंगला तर एट थाऊजनच भरावं लागते बाकी मग आम्ही गॉअरमेंटमदून जे स्कॉलरशिप देतात त्याच्यातूनच फी घेतो आम्ही आमची आम्हाला गॉअरमेंटकडून मिळून जाते तर तुम्हाला मोस्टली ओव्हरऑल खर्चच आहे एट थाऊजंड येईल एक वर्षाचा आणि बुक्स वगैरे पण कॉलेज प्रोव्हाईड करेल तुम्हाला अजून हां हां वेलकम वेलकम या आणि अॅडमिशन घेऊन घ्या कारण सीट्स लिमिटेडच आहे हो हो काड मलाही कॉल केला तरी चालेल नाहीतर पी आरचा नंबर तिथे दिलेला आहे वेबसाईटवर वे अवेलेबल आहे